दोन हजार चौदापासून आपल्या महाराष्ट्रात झालेल्या रस्त्यांच्या विकासामध्ये नितीन गडकडींनी नितीन गडकरींचा मोठा हात आहे म्हणजे दोन हजार चौदापासून महाराष्ट्राचे रस्ते आणि रस्त्यांवरचं म्हणजे त्यांचं नियोजन त्यांचं प्लॅनिंग ह्याच्यात त्यांनी मोठा हातभार लावलेला आहे दोन हजार चौदाच्या आधी महाराष्ट्रामध्ये रस्ते काहीच नव्हते आणि आत्ता म म्हणजे इंटरनॅशनल लेवलचे रस्ते झालेले आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये आत्ताच झालेला आपला अटल सेतू किंवा मरिन ड्राईव्हच्या इकडचा अंडर वॉटर हायवे म्हणजे जो आपल्या समुद्राच्या साईडने आपल्या वरळी सीलिंकला लिंक किंवा कनेक्ट करतो असे असे मोठे मोठे इंटरनॅशनल लेव्हलचे प्रोजेक्ट नितीन गडकरींमुळे पॉसिबल झालेले आहेत त्यानंतर येतात ते आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्यांनी पण निवडून आल्यानंतर खूप साऱ्या योजना शिक्षण रिलेटेड किंवा मनोरंजन क्षेत्रात खूप योजना व खूप लाभ दिलेले आहेत त्यानंतर मनोरंजन क्षेत्रामध्ये आत्ताच सोशल मीडियाच्या माध्यमातनं खूप जास्त बदल किंवा खूप जास्त माहिती आपल्याला मिळू शकते व्यापार व्यापारामध्ये सोशल मीडिया हा पण एक खूप मोठा भाग भाग येतो कारण सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला व्यापार संबंधी किंवा मनोरंजन किंवा कोणत्याही विषयाची आपल्याला माहिती मिळते आणि कुठलीही छोटीशी गोष्ट सोशल मीडियाच्या माध्यमातनं लवकरात लवकर पसरते त्याचबरोबर आपले नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया किंवा टेक्नॉलॉजीमध्ये आपल्या भारताला खूप पुढे नेलं आहे